मी म्हणजे पहिला विडिओ गेम हा एक पाचसहा वर्ष आधी खेळलेलो जेव्हा आमच्या घरात स्मार्टफोन आलेला तेव्हा आपण तेव्हा काय आपल्याकडे इंटरनेट नसायचं म्हणून आपण तेव्हा ऑफलाईन गेम खेळायचो त्यांनतर विडिओ गेम्स म्हणजे जेे आवडतात ते म्हणजे आता स मी पबजी खेळलो आहे किंवा आपले हेल्थ लाईम रेसिंग खेळलो आहे टेम्पल रन खेळलो आहे तर पबजीमध्ये सगळ्यात चांगल्या गोष्ट म्हणजे ते एक ओपन वाइल्ड गेम आहे आपल्याला त्या गेममध्ये काय करायचं ते आपण करू शकतो कुठेही फिरू शकतो त्या गेमचे ग्राफिक्स म्हणजे त्यांचे विज्यूवल्स जी आपल्याला दिसतात जेवढ्या रिॲलिष्टीक ते दिसतं तिथल्या सावल्या असतात म्हणजे आता आपण जर उभं आहोत तर आपली सावली किती खरी किंवा रिॲलिष्टीक प्रकारे बनवली जाते कारण का गोळी फायर केल्यावर त्या गोळीचा आवाज त्या गोळीची व्हायब्रेशन आपल्या फोनच्या व्हायब्रेशननुसार आपण फील करू शकतो किंवा म्हणजे आपण गेम खेळतो म्हणजे रिॲलिटी टाईपच असतं ते फक्त ते फोनमध्ये असतं एवढे भारी गेम्स बनवले जातात आणि त्याच्या मेन म्हणजे तेच्या आपल्या ग्राफिक्समुळे किंवा तेच्या ओपन वाइल्ड इवायमुळे ते गेम्स खेळावेसे वाटतात त्या गेम्समध्ये आपण काहीही करू शकतो जर गाडी चालवायचा गेम असेल तर आपण गाडी कुठेही नेऊ शकतो किती ठोक ठोकू शकतो कशीही आपण गाडी चालवू शकतो हे आपल्याला मोबाईल गेम्सनी करता येतं किंवा मोबाईल गेम्स आता असे पण आले आहेत की तुम्ही मोबाईल गेम्सनी तुम्ही तुमचं घर वगैरे डिजाईन करू शकता असे पण गेम्स आलेले आहेत आणि मोबाईल गेम्स खेळून बुद्धीला पण एक चालना भेटते आपला मेंदू एक वेगळ्या प्रकारे विचार करायला लागतो तर असे या मोबाईल गेम्सचे फायदे आहेत आणि तसेच तोटे पण आहेत